रायगड जिल्ह्यात पाळल्या जाणाऱ्या सामान्य सामाजिक सांस्कृतिक पद्धती वा चालीरिती जर म्हणाल तर पहिलं म्हणजे आमच्या कोळी समाजाची जी हळदीची पद्धत आहे खरंतर लोकांना ती रूढीपरंपरा वाटतं पण हळदीची एक अशी त्यांची विशिष्ट आहे कोळी आगरी समाजाची पद्धत जी इथे फार प्रसिद्ध आहे त्याच्यानंतर वेगवेगळ्या पूजा होतात पालख्या होतात जिथे देवाचा उत्सव मोठया मोठया प्रमाणात साजरा केला जातो असे वेगवेगळे मोठे मोठे उत्सव आहेत जे जत्रा आहेत आपल्या इथल्या ज्या प्रसिद्ध आहेत त्याच्यानंतर सगळ्या गणपती उत्सव जो आहे तो दहा दिवसांचा गणपती उत्सव इथे फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आनंदात साजरा केला जातो आणि घरपट्टी साजरा केला जातो म्हणजे प्रत्येक जणांच्या घरी गणपती येतो हा मग दीड दिवसाचा असेल पाच दिवसाचा असेल किंवा दहा दिवसाचा असेल खूप चांगल्या पद्धतीने साजरा केला जातो त्यानंतर होळीसारखा सण आहे होळीसाठी लोक विशेषतः गावावून म्हणजे शहरातले लोक गावाला येतात होळीसाठी नारळी पौर्णिमा हा सण जास्त एक संस्कृती आहे ती साजरी केली जा ज्याच्यामध्ये अप्रा रायगडपट्ट्यात बघाल तर नारळ फोडले जातात म्हणजे हात नारळ एकाच्या हातात नारळ दुसऱ्याच्या नारळ आणि तो नारळाला नारळ आपटून फोडण्याची स्पर्धा असते जी इथली विशेष पद्धत आहे त्याचप्रमाणे समुद्रावर जाऊन चा नारळ वाहणं ही पद्धत आहे ही जी संस्कृती आहे रूढी आहे ही अशा पद्धतीने जर तुम्ही रायगड जिल्ह्याचे बघाल तसे वेगवेगळ्या अजून पद्धती आहेत